हलो नमस्कार मी गौरव बोलतो आहे आपण रमेश बोलत आहात का कॅब ड्रायवर तर दादा मी खूप वेळ पासून म्हणजे अर्धा तास वगैरे तरी मला साधारणतः होऊन राहिला मी तेव्हापासून वाट बघतो आहे कॅबची पण आतापर्यंत म्हणजे म्हणजे वारंवार दाखवतं आहे की फाईव्ह मिनिट्स अवे पाचच मिनिटं दूर आहे नोटिफिकेशनमध्ये पण आतापर्यंत म्हणजे काही पत्ता तुमचा यायचा आहेच नाही तर मला भरपूर वेळ होत आहे तुम्ही म्हणजे केव्हा याल कारण की मला एका ठिकाणी अर्जन्टली जायचं आहे मला लवकर जायचं आहे तर भरपूर वेळ होतो आहे प्लिज तुम्ही लवकर करा लवकरात लवकर इथे पोहचा कारण मला पोहोचायचं एका जागेवर बरोबर आहे मी तुम्हाला अजून एकदा माझा कन्फर्मेशन माझा पत्ता सांगतो फोर सिक्सटी सिक्स रहाटे स्क्वेर ठीक आहे तर तुम्ही लवकर या तुम्हाला लँडमार्क सांगतो तिथे एक खूप मोठं आहे मेघा हॉस्पिटल नावाचं तर त्याच्या जस्ट मागेच आहे ठीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर या मी कॅबची भरपूर वेळपासून वाट बघतो आहे ठीक आहे लवकर या धन्यवाद